पंचरत्न हरिपाठ जो आहे ज्ञानेश्वर तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांची पुस्तकं अजूनबी समजा अशी आहेत की ते पुस्तकं पूर्ण लोकांचे पाठ झालेले आहेत आणि पुस्तकाचा म्हणजे त्याच्यात इतकं रसायन आहे की ते अध्याय वाचता वाचताबी माणसाची लक्ष कुठंच जात नाही आणि हरिविजय ग्रंथातून पुस्तकात ज्ञानेश्वरानं जी निर्माण केली ज्ञानेश्वरी पुस्तक हे जे हे हे प्रत्येकालाच आवडतंय आणि पंचरत्न हरिपाठ जो हे तो प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक माणसाच्या घरात घरोघरी लोक वाचतात अजूनबी म्हणजे या पुस्तकाचा भरपूर उपयोग घेऊन राहिले आणि आवडते पुस्तक म्हणजे पंचरत्न हरिपाठ आहे